हाय आनंद आज आपण भेटतोय ना दुपारी जेवायला परवा आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे तर कुठे भेटूयात मला वाटतं की आपण वरांडालाच भेटूयात का म मिडवे पडेल दोघांना आणि मला तिकडचं इडिअप्पम खूप आवडतं मी ते खाईन तुला तिकडे बरेच ऑप्शन्स आहेत पोळी साऊथ इंडियन पंजाबी असं आहे तर तुला पण खाता येईल आणि अरे तू परवा मला मागच्या आठवड्यात कॉल केलास तेव्हा म्हणालास की तुला काहीतरी माझं पॅन कार्डचे डिटेल्स हवेत तर लोनसाठी वगैरे तर ते मला जरा कसलं लोन आहे काय हे सगळं डिटेल्स पाठवशील का सॉफ्ट कॉपी आणि माझं पॅन कार्ड वगैरे डिजिलॉकरमधे आहे तर मी आपण भेटल्यावरती तुला डिटेल्स देईन आणि बाय द वे कशाचं लोन म्हणजे किती वर्षांसाठीचं आहे काही रिस्क वगैरे नाहीई ना ह्याच्यामध्ये आणि फक्त माझे पॅन कार्ड डिटेल पुरणार आहेत की मला कुठे यायला लागेल बँकेत म्हणा किंवा अजून कुठे साईन करायला किंवा अजून काही लागेल का माझी डॉक्युमेंट्स वेगळी वेगळी फोटो किंवा अजून काही लागणार असेल तर ते पण आत्ताच सांग म्हणजे भेटल्यावरती मी देईन तुला ठीक आहे चालेल मग भेटू बाय